आमच्या शाळेत वाचनालय आहे शाळेतल्या वाचनालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत त्यामध्ये ग्रंथ आहेत लहान मुलांसाठीची काही पुस्तकं आहेत त्यानंतर शा शाळेसाठी लागणारी उपयुक्त अशी पुस्तकं त्यामध्ये आहेत मी लहानपणी काही पुस्तकं वाचली त्यामध्ये जास्तीतजास्त जादूची म्हणजे जादूची चादर जादूची कांडी त्यानंतर जादूचा घोडा रहस्यकथासुद्धा वाचल्या उदाहरणार्थ झिरो झिरो सेव्हनच्या रहस्यकथा एजंट विनोद बिरबलाच्या काही गोष्टी वाचल्या चतुर बिरबल बुटका राक्षस नंतर सात पऱ्या आणि राजकुमार चांदोबा विक्रमवेताळ हास्यकथा तसेच लालमहल निळामहल राक्षस आणि राजकुमार अश्या वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं मी लहानपणी वाचलेली आहेत